हॅलो आनंद वेज हां मी रेखा जोशी बोलते आहे काल तुम्हाला मी ऑर्डर एक दिली होती जेवणाची हां त्याच्यामध्ये व्हेज पनीर होतं डाळ तडका जिरा राईस पराठे होते

नाही मी ती कॅन्सल केली ऑर्डर आणि मी रिफंडसाठी तुम्हाला सांगितलं होतं पण ते अजून मला रिफंड आलेलं नाही आहे बरं हो पण ते मिळणार आहे ना रिफंड कारण मी ती ऑर्डर रद्द केली होती हां काल तीस जून दुपारी बारा वाजता ऑर्डर बुक केली होती मी हो आणि नंतर ती एक वाजता कॅन्सल केली एक तासाने आणि मी तुम्हाला रिफंडबद्दल पण आपलं बोलणं झालं होतं नाही अजून माझ्या ह्याच्यात आलेले नाही आहेत पैसे ओके नेटचा इशू आहे का बरं बरं हो पण प्लीज जरा लवकरात लवकर करा हो हो कोथरूड राहुलनगर जवळ पिनॅक मेमरीमध्ये हो हो चालेल साधारण काही तरी सहाशेच्या आसपास बिल होतं ते आणि तुम्ही मला म्हणाला होतात रिफंड करतो म्हणून मी तुम्हाला जीपे नंबर पण दिला होता हो हो काही हरकत नाही चालेल जरा प्लीज लवकरात लवकर बघा संध्याकाळपर्यंत होईल का बरं हो ठीक आहे ओके थँक्यू